हलो हा मला थाळीची ऑर्डर द्यायची आहे पण त्याच्यामध्ये मला तीन पोळ्या वरण भात बटाट्याची भाजी नंतर काकडीची कोशिंबीर आणि सोबत सलाड वेगळं मग ते कापलेला कांदा म्हणा किंवा बीट वगैरे अशा पद्धतीने हवं आहे आणि बटाट्याच्या भाजीमध्ये ना थोडंसं त्याच्यामध्ये मला ती स्पायसी पाहिजे कांदा हवा आहे आणि त्याचबरोबर लसूण पण टाका त्याच्यामध्ये बरेच लोकं लसूण टाकत नाहीत आणि काकडीची जी कोशिंबीर असेल ती थोडीशी गोडसर असू द्या कारण काय होतं की दही बऱ्याचदा आंबट असतं आणि मग ते मग चव त्याची बिघडून जाते बऱ्याचदा एकतर ती काळजी घ्या दुसरं तुमच्याकडे पोळ्या ज्या आहेत त्या घडीच्या पोळ्या घ्या साध्या पोळ्या घेऊ नका आणि भात जो द्याल तो मऊ असला पाहिजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा कारण बऱ्याचदा तो खूपच कोरडा असतो आणि मग ते खाताना चव त्याची बरोबर लागत नाही एक तर ते दुसरं त्याच्याबरोबर तुम्ही जे आम वरण पाठवाल तर आंबट वरण जर असेल तर बघा त्याच्यामध्ये थोडं चिंच गुळाचं प्रमाण जास्त हवं आहे मला वैयक्तिक हा या पद्धतीने मला पाठवा मी तुम्हाला ॲड्रेस वॉट्सअप करतो याच्यावर ठीक आहे थँक यू